हॅलो मला ना ते अमरावतीला जायचं होतं तर आता रस्त्याचं जे बांधकाम वगैरे सुरू आहे तर त्याच्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम होणार आहे का कारण की मला तिथे ना वेळेवर पोहोचायचं आहे आणि त्यामुळे जिथं ज्या कामासाठी जात आहो तर ते काम वेळेवर झालं पाहिजे नाहीतर ते मग उगाच ते हा रस्ता बंद आहे तो रस्ता बंद आहे इथं फुल हे झालं आहे तिथं नदीवर पाणी आहे असं नाही झालं पाहिजे ना तर ते चेक करायचं होतं आणि दुसरी गोष्ट की आपण जर अमरावतीला जायचं असेल तर शॉर्टकट वगैरे आहे का कोणता रस्ता एखादा नाही जेणेकरून कसं आता नॉर्मली शंभर किलोमीटर आहे समजा तर शंभर किलोमीटरला किती दोन तास लागतात त्याच्यापेक्षा काही होऊ शकते का आता कुठल्या कुठल्या गाडी म्हणतात दीड तासात पावणे दोन तासात पोचतात म्हणजे तिथं कसं आपण आठ वाजता निघालो तुम्हाला साडेदहापर्यंत कुठल्याही परिस्थितीत तिथे पोहोचायचं आहे म्हणजे माझा पहिला नंबर तरी लागणार आणि ते जर लेट जर झालं तर मग पूर्ण दिवस म्हणजे इकडनं जर लवकर गेलो तर तिकडनं लवकर येऊ शकतो आपण म्हणून म्हणत होतो की दुसरा कोणता काही रस्ता वगैरे आहे का आणि सोबतच काय करायचं म्हणजे ते बघा आजकाल खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे ना त्या रस्त्याचं त्याच्यामुळे मी विचारत आहे तर असेल तर सांगा आणि दुसरा काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे फक्त ठीक आहे सांगा मग कळवा मला